वरण भात पोळी बैंगन आलू टमाटे कांदे मशरूम गोबी फूलगोबी पत्तागोबी पानगोबी टमाटे कांदे असे भरपूर आहेत ते आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खात असतो आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चिकन मसाला चिकन बिर्यानी मच्छी फ्राय चिकन हंडी पनीर टिक्का व्हेज पराठा अंडा कढी अंडा बिर्यानी चायनीज डोसा ढोकला दाल फ्राय मिक्स वेज समोसा पोहे अंडा पोहे वडापाव खिचडी वडी भजी आलूगुंडी पुरी भाजी भाकर भाजी शेवगा भाजी पनीर मसाला बेसन पोळी कढी पोळी पुरणपोळी हरभऱ्याची भाजी